अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या आम्ही पूर्वी स्वतः करायचो पण आता त्यासाठी आम्ही तंत्रज्ञानावरती अवलंबून असतो तर सध्याच्या पारंपरिक जीवनामध्ये पाहायचं गेलं तर आता तंत्रज्ञान हे खूप उपयोगाचे ठरलेले आहे कारण या तंत्रज्ञानामुळे माणसं पण सुद्धा खूप आळशी झालेली आहेत ह्याचा मी ॲग्री आहे कारण ह्या अशा ह्या जीवनामध्ये तंत्रज्ञानावरती अवलंबून असणारे भरपूर काही लोक आहेत आणि त्या आळशी झालेले आहेत याचं मत मी व्यक्त करतो कारण आताचं शालेय जीवनामध्ये सुद्धा तंत्रज्ञानाचा भरपूर वापर होतो इंटरनेट आणि सोशल मीडिया ह्या यांचा खूप वापर केला जातो आता विद्यार्थ्यांना आधी शालेय जीवनामध्ये शिक्षक शिकवायचे पण आता तंत्रज्ञान आले आता शिक्षक बसतात आणि तंत्रज्ञानावरती टी व्ही किंवा प्रोजेक्टर यावरती बऱ्याचशाच गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवल्या जातात तर मला असं सांगायचं होतं की विद्यार्थ्यांना काही टॉपिक कळले नाहीत तर ते त्या तंत्रज्ञानावरती म्हणजे टी व्हीला किंवा प्रोजेक्टरला विचारू शकतात का नाही तर ते कोणाला विचारणार शिक्षकाला तर शिक्षक हे आळशी झालेले आहेत हे मला सांगायचं म्हटलं तर तंत्रज्ञानावरती पण काही गोष्टी का अवलंबून आहेत शिक्षक आजारी पडले तरी तंत्रज्ञात ते उपयोगाला येते म्हणजे तंत्रज्ञानाची एक बाजू सांगायची म्हणजे तर नाण्याच्या दोन बाजू असतात एक बाजू म्हणजे चांगली बाजू आणि दुसरी बाजू म्हणजेच वाईट बाजू तर तंत्रज्ञान आत्ताच्या जी जीवनात एक तर चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे फक्त त्याचा वापर हा व्यवस्थित आणि नीट करावा तर शालेय जीवनात हे असे वापरतात येतात तर औद्योगिक जीव जीवनामध्ये तंत्रज्ञान हे कसे वापरले जाते तर आधी पो एम्प्लॉई म्हणजेच भरपूर कामगार हे स्वतः काम करायचे असेम्बली वगैरे कार डिझायनिंग पेंटिंग वगैरे इत्यादी काही गोष्टी स्वतः लोक करायचे म्हणजे कामगार करायचे पण आताच्या ज जीवनामध्ये औद्योगिक जीवनामध्ये रोबोट्स वगैरे आलेले आहेत रोबोट्सच पेंटिंग पण करतात रोबोट्सच असेम्बली वगैरे करतात आणि यामुळे माणसाचं खूप काही काम वाचलेलं गेलेलं आहे आणि माणूस यावरती भरपूर अवलंब झाला आहे तर मला असं सांगायचं आहे की तंत्रज्ञानाचे भरपूर चांगले फायदे पण आहेत आणि तोटे पण आहेत तुम्ही त्याचा योग्य वापर करा म्हणजे तुम्हाला चांगला उपयोग होईल वाईट वापर केला तर त्याचा तुम्हालाच त्रास होईल